भारत हा कृषीप्रधान देश असून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे केवळ पारंपरिक शेती करून चालणार नाही तर शेतीकडे एक प्रतिष्ठित उद्योग म्हणून पाहिले पाहिजे शेतकऱ्यांनी शेतीला विज्ञानाची कास धरून कृषी उद्योजकता जोपासावी शेतकऱ्याने शेती व शेतीपूरक व्यवसायाचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे त्यासाठी शेतकऱ्याने शासनाने निर्माण केलेल्या कृषी अनुसंधान केंद्राला भेट देऊन त्याचा अभ्यास करावा त्यामुळे शेतकरी शास्त्रोक्त पद्धतीने शेती करतील तसेच शेतीचा व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून ब्रँडिंग मार्केटिंग शेतीची समूह पध्दत या बाबी विचारात घेतील शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतीचे उत्पादन कसे वाढेल हे ही बघावे